ऑक्रीत आकृती हॉटेलमधले बोलत आहेत का गुड मॉनिंग हां आम्हाला पाहुण्यांसोबत हॉटेलला यायचं होतं तरं जे टायमिंग आहे ते एकदा असं माहिती करून घ्यायचं होतं की काय टायमिंग आहे म्हणजे संध्याकाळीच्या वेळेला चालू असतं ना हां हां हां ठीक आहे म्हणजे मेनूमध्ये काय असेल व्हेजच हवं आहे ठीक ठीक म्हणजे जसं टेस्ट पाहिजे तसं मिळेल ना जर स्पायसी कमी पाहिजे असेल तर भेटू भेटेल ना मी जे छोट्या मुलांसाठी काही वेगळं आहे का म्हणजे जे आहे त्यांनी थोडं वेगळं खातात त्यासाठी तीन चार वर्षाचं आहे